आमच्या गावात प्रामुख्याने चार वेशी हे गावाचे आकर्षण आहे कारण या वेशी शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात बांधलेल्या आहे तसेच कारंजा येथे जन्न जैनांची काशी आहे व जैनांचे मंदिर देखील आहे तसेच राममंदिर गुरुमाऊलीचे जन्मस्थान असे काही प्रमुख पर्यटन स्थर् स्थळे आहेत